समुद्रकिनारे आणि जंगलांना भेट देण्यासारखी राज्यात असं आपल्या खूप आहेत तर त्यातला एक छान असं समुद्रकिनारा आहे गणपतीपुळ्याला गणपतीपुळ्याला गणपती प्रसिद्ध आहे आणि त्याचा बीच पण आहे चांगला आणि मग खेळण्यासाठी पण तिथे छान व्यवस्था आहे दुसरा बीच आहे कुणकेश्वरला कुणकेश्वरला पण शंकराचं मंदिर आहे आणि तोही बीच चांगला आहे हरिश्वर हरश्वरचा एक शंकराचं मंदिर आहे तो एक बीच आहे मालवणमध्ये देवबाग आहे अतिशय प्रसिद्ध अस असलेला आणि स्पोर्ट्स गेम तिथे छान खेळता येतात दिवेआगरला गेलात तर तिथे आपल्याला गणपती मंदिर छान बघायला मिळतं असे हे बीच आहेत किंवा गोवासुद्धा बीचसाठी प्र खूप प्रसिद्ध आहे गोव्याला चिक्कार बीच आहेत त्याच्यामुळे त्यात गोवा पण प्रसिद्ध आहे आता धबधबे म्हणाल तर आंबोली धबधबा खूप प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याचं सौंदर्य निसर्ग सौंदर्य तर खूपच खुलून हो येतं आणि मुद्दाम आंबोली ट्रीप पावसाळ्यामध्ये काढतात दुसरां आहे राऊतवाडीचा धबधबा राऊतवाडीचा धबधबा आहे तिथे पण असंच छान म्हणजे धोका असा काही नाही छान सगळेजणं जातात बघतात खेळतात धोका काही नाही आहे तिथं बरकीचा धबधबा आहे पालेश्वरचा धबधबा आहे आणि ठोसेघरचा धबधबा सज्जनगडाच्या जवळ आहे तो आणि तो पण छान आहे तो पण आपल्याला लांबूनच बघायला मिळतो तिथे काय आपल्याला जवळ जाता येत नाही आणि न ठोसेघरच्या जवळ असलेला सज्जनगड सज्जनगड हे रामदासस्वामींचं अतिशय सुंदर असं स्थान आहे समाधीचं आणि आपल्या त्यांनी अकरा मारुती स्थापन केलेले आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्यामुळे त्यांचे जे बोलणं व्हायचं निवांत ते खाली असं उतरून जाऊन एक छोटंसं म मंदिर असल्यासारखं किंवा एक गुहा असल्यासारखं तिथं त्या दोघांची राज्यकारणावर म्हणजे सल्ले घ्यायचे शिवाजी महाराज ते एक छान बघण्यासारखं आहे सज्जनगड असे बरेच आहेत अलिबागचं आहे महाडला म्हणजे कोकणात भरपूर आहेत असे आपल्याकडे